हां माझं कर्तव्य मी मुलांना सांगू शकतो आणि मुलंही पण ऐकतात आणि ते प्रेम मला पण सुरुवातीला द्यावं लागते आणि दिल्याच्या नंतरच ते मला फॉलो करतील आणि उदाहरणार्थ मी जे काही कष्ट केलेलं आहे ते मला पाहून त्यांनी करावं अशी माझी इच्छा राहते परंतु काहीजणं ऐकत नाहीत तर त्यांला ऐकण्यासाठी मला म पूर्व गोष्टीचा अनुभव असल्यामुळं मी त्यांला समजवून सांगू शकतो आहे आणि आज्ञाधारक म्हणून ते ऐकते आणि फॉलो करून आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते आपल्याला सहयोग एका मनाने चालतात आणि आई आणि सुनाबद्दल किंवा आई आणि पतीबद्दल किंवा आई आणि मुलाबद्दल आईचं पण घरामध्ये कर्तव्य आई आपल्याप्रमाणे सांभाळते तसं त्याला मुलगा पण साथ देतो आहे पण सुनबाई पण घरातले काही अशा आर्थिक अडचणी येत असतात म्हनून काही हातभार लागावा म्हणून घरातल्या घरात शिवणकला म्हणा पोळी किंवा एक पाककला म्हणा किंवा कोणत्या काही उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काही छोटा मोठा बिझनेस म्हणा पापड वगैरे लाटण्याचा किंवा काही कोणाला मदत करण्याचा हा एकूणएकाचा सहयोग मिळाल्यामुळे प्रेम आपुलकी त्या ठिकाणी निर्माण होते आणि हे आईचं ग प्रेम त्या सुनबाईला मिळाल्यामुळं घरामध्ये कौटुंबिक एकतार असल्यामुळे हे कार्य फार जोमानेही केल्या जाते आ आणि उमंग उत्साहानेही केले जाते हे आम्हाला आढळून आलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी एक विखुरले गेलेली आईवडील मुलं आणि पिता तर ते पण आता काही एक बाहेरच्या समस्येला कंटाळून गेल्यामुळं त्यांला एक अलौकिकता निर्माण करून आपल्या परत पित्रा वडिलाकडं किंवा भावाकडून सहयोग घेत आहेत पूर्वीपेक्षाही आता हे वातावरण चांगलं आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि पतीपत्नीमध्ये सुद्धा प्रेम एकूणएकाला सहयोग आणि अनेक विषयामध्ये आज ॲग्रेसर महिला आहेत जे घराला हातभार लावत आहेत त्यांचं कौतुक केलं तितकं कमी आहे